माणसाच्या आयुष्यातील सर्वात रमनीय काळ म्हणजे त्याचे बालपण आणिआपल्या बालपनातील अशा काही आठवणी असतात की ज्या आपल्याला आयुष्यभर आनंद देणाऱ्या असतात अशीच माझ्या ही बालपणीची ही आ आठवण आपल्या बालपणी सर्वात मज्जा म्हणजे दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्या आणि त्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी जाण्याची ती धमाल दिवसतानं तर एक दोनच बस गावी असायच्या त्यातही अर्धा एक तास आधीच बस स्टॉपवर जाऊन बसची वाट बघणं आणि बस आली की होणारा आनंद ह्या गोष्टी वेगळ्याच असतात लहानपणी ह्या गोष्टींबद्दल खूप कुतुहल असायचे एकदा सुट्टी लागली की आई मागे मामाकडे कधी जायचं कधी जायचं अशा प्रश्नांचा अगदी धडाका असायचां तसेेच एके दिवशी आम्ही मामाकडे जाण्यासाठी निघालो अगदी बस ची प्रतीक्षा करत करत अर्धा तास निघून गेला हे समजलेही नाही आणि अचानक समोरून बस आली आणि अगदी आनंदच होऊन गेला त्यात आम्ही सगळे बसमध्ये बसलो परंतु बसमधे बसणं मग कुठे बसायचं ड्रायवर सीट जवळ बसण्याची तर लहानपणी मज्जाच वेगळी अगदी समोर काय आहे काय येतं सगळं बघण्यासाठी असणारं कुतुहल आणि मी आणी माझी बहीण जरा सारख्याच वयाच्या असल्यामुळे आमच्या दोघींमध्ये होणारी भांडण व ड्रायवर काकांनी थोडा वेळ तू बस मग तिला बसू देत असं ते समजावनं मग थोडा वेळ मी बसले आणि ड्रायवर सीटवरून समोरच दृश्य बघता बगता समोरून अचानक भरधाव वेगाने येणारी गाडी आणि पोटात अगदी धस्स व्हायला व्हायचं मग आम्ही दोघीमध्ये असं ठरवलं की थोडा वेळ ड्रायव्हर सीटवर बसायचं आणि तोपर्यंत एकजणीने व खिडकीजवळ बसायचं खिडकीजवळ ही ती पण मज्जा वेगळीच खिडकीतून दिसणारी झाडं असं वाटायचं की ही झाडे मागे पळतायत आणि आपण पुढे चालोय किती साऱ्या आठवणी असतात कधीकधी असं वाटायचं ही बस पळते मग हिला पण काही लागत असेल का जेवायला हिला पण पळून पळून भूक लागत असेल का पण आज कळलं ही बस कशावर चालते तिचं जेवण काय असतं आम्ही हे असंच मामाच्या गावी बसने केलेला प्रवास हा अगदी आनंददायी आणि आयुष्यभर आठवणीत राहणारा प्रसंग आहे